सर आपण द एलो चिली बार ॲंड रेस्टॉरन्ट म्हणून बोलत आहा का आपल्याकडून मी ना ऑर्डर केलेलं होतं जेवणाचं कॉम्बो तर त्यामध्ये आपलं ऑर्डर आलेलं होतं घरी मला परंतु त्यामध्ये मला तक कंप्लेंट आली करायची आहे त्यामध्ये जो जेवण तुम्ही ना पाठवलेलेलं होतं त्यामधून वास वगैरे येत आहे आणि फ्रेश नाही दिसत आहे सर तर त्यामध्ये जे जो झालेला आहे त्याचं रिफन्ड वगैरे मला कधीपर्यंत त्याची कंप्लेंट करायची आहे मला तर हा तुमचा स्टोर मॅनेजर जो काय असेल त्यांच्याकडून तुम्ही करून घ्या रिफन्ड वगैरे त्यामध्ये जो काही मिळणार त्याचं अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर होणार ना